प्रवास करताना खूप सारे पर्यटक भेटतात ज्यांच्यासोबत संवाद साधायला मला आवडतं त्यांच्यासोबत संवाद साधून ते ज्या भागातले आहेत त्या भागातली माहिती आपल्याला मिळते त्या त्यांच्याकडची संस्कृती किंवा बोलाण्याची पद्धत किंवा खाद्यपदार्थ अशा खूप साऱ्या गोष्टी मला जाणून घ्यायला त्यांच्याकडून मिळतात आणि हेच हेच माझ्या ज्ञानामध्ये भर पडते पर्यटकांशी संवाद साधून खूप सारे खूप आता आमच्या भागात देखील तुळजापुरला धाराशीवला खूप वेगवेगळ्या भागातून पर्यटक येतात अगदी पर राज्यातूनसुद्धा त्यांच्यासोबत संवाद साधून मी नेहमी बोलतो संवाद साधून मला त्यांच्याक त्यांच्याकडली एक संस्कृती एक सामाजिक वातावरण राजकीय वातावरण किंवा एक एक स्थानिक पातळीवर तिथे कसं चालतं जनजीवन त्यांची संस्कृती त्यांची परंपरा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून जाणून घ्यायला मि मिळतात आणि या गोष्टीमुळे मला अशी मदत होती की ज्ञानामध्ये भर पडते मला माहिती होतं जेव्हा कधी मी प्रवासाला जाईन त्यांच्या भागात त्या तेव्हा त्यावेळेदखील मला या माहिती करून घेतलेल्या गोष्टी कामी येतात